आमच्या इथे असं कुठलाही प्रकारचा डान्स फेमस आहे असं नाही आहे आम्ही सगळ्याच प्रकारचे डान्स करतो जास्त तर आम्ही फ्री डान्स असा नावाचा जो काही प्रकार आहे तो आम्ही करतो तर हे हा जो फ्री डान्स आहे तो जास्त तरी आ लग्नात आणि गनपतीमध्ये वापरला जातो जसं गनपतीच्या आगमनाच्या वेळी आम्ही ढोल असतो किंवा डी जे असा प्रकार असतो तिथे तेव्हा आम्ही ना तेव्हा लोकं अशी फ्री डान्स आ नृत्य करतात त्यानंतर लग्नामध्ये वरात वगैरे निघाली असेल तेव्हा आम्ही डान्स करतो प्लस आम्ही आता सोसायटीमध्ये राहतो जिथे आम्हीच डान्स बसवून आम्ही असं पूजेच्या दिवशी वगैरे असा तो डान्स परफॉर्म करतो तो तो काहीही असतो बेली डान्स लावणी बॉ आणि बॉलीवूड असा डान्स तो असा आम्ही बसवून मग करतो तोही लोकप्रिय आहे या समाजात परत जसं आचं झालं गनपती लग्नामध्ये पण आता ही नवीनच कॉन्सेप्ट घेऊन आले आहेत लोकं की लग्नात हळदीमध्येचा डान्स बसवून डान्स करतात किंवा लग्नात लग्नाच्यामध्ये रिसेप्शनमध्ये वरवधू असा डान्स बसवतात तो करतात त तोही आपला भारताचा प्रकार किंवा अर्बन प्रकार जसे झाला कुठलाही बेली डान्स वगैरे तसा बसवून परफॉर्म करतात तर ही सारे प्रकार आहेत डान्सचे जी या समाजात लोकं करतात ही सगळी प्रसंग आहे लग्न गनपती किंवा कुठली पूजा वगैरे असेल तर आणि शाळेशाळेतली मुलं किंवा क महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांचा क त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात काही फेस्टूवल असेल फंक्शन असेल तर त्यावेळी आपल्यातील लोकं डान्स परफॉर्म करतात तर पण ह्या या सगळ्यामध्ये सगळ्यात आवडीचाच लोकप्रिय परफॉर्मन्स म्हंजे हेच फ्री डान्स म्हणजे सगळ्यांना आवडतो तुम्हाला काही बसवायची गरज नाही आहे डान्स पूर्वीपासूनच नृत्य काही विचार करायची गरज नाही ज्याला आवडेल तसा म्हणजे ज्याला डा नृत्य हा प्रकारच येत नाही तोही हा जा असा फ्रीली डान्स करू शकतो तर हा तर जास्त लोकप्रिय आहे